तर आधीचं जे शिक्षण होतं ते चांगलं शिक्षण होतं की फ्रीमध्ये होतं आणि कडक शिक्षण होतं पण आताचं शिक्षण जे आहे हे सगळं पैशावर आहे पैसा आता एकाने टाकला का सगळेजण तिकडेच कॉन्वेंटच पैसे भरून शिक्षण घेतात पण आधीचं शिक्षण ते बी कमी पैशाचं बिना पैशाचं शिक्षण जे होतं ते खूप चांगलं शिक्षण होतं स्ट्रिक्ट शिक्षण होतं आणि तेव्हा पण जे मुलं आहे ते तेव्हा पण घडलेले आहे शिक्षक झाले आहे कोणी पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले आहे झालेले आहे पण आता हल्ली सगळं जिथे तिथे पैसेच मोजावे लागतात तर हे माझ्या मताने गलत आहे तर आता शिक्षण पण फ्री व्हायला पाहिजे